मराठी भाषेतील काही सामान्य म्हणी आणि वाक्यप्रचार ते म्हणजे काही म्हणी म्हणजे आपण वापरले जातो कारण म्हणजे आता आपल्याला गावातील काही बायका एकमेकाच्या घराण्यातील काही कारणं सांगतात तर बाया अशा वापरतात त्यामध्ये म्हणी की घरोघरीच आहेत गं बाई मातीच्या चुली अशा प्रकारच्या म्हणी वापरता तर म्हणजे अशातून म्हणजे काय ओळखू येते या म्हणीचा अर्थ असा असतो की म्हणजे सर्वांच्या घरी सारखीच परिस्थिती असणे आणि अशा म्हणी आणखीन हाताच्या कंगणाला आरसा कशाला म्हणजे ना हुशार असलेल्या मुलीला आणखीन हुशार कशाला करायचं अशा प्रकार म्हणजे त्याचा अर्थ होऊ शकतो अशा वेगवेगळ्या म्हणी गावातील लोकं रोजच्या भाषेतून वापरल्या जातात म्हणजे जर त्यांना म्हणजे गावातील भाषा अशी असते की म्हणजे इंग्रजीची असते ना त्याच्यामध्ये म्हणी वापरल्या जातात कशा बगल मे छोरा गांव मे डिंडोरा याचा अर्थ होऊ शकतो कसा म्हणजे की जागी वस म्हणजे आपल्याजवळच वस्तू आहे आणि पूर्ण गावभर शोधत असल्याचं हे दर्शवलं जातं म्हणजे या म्हणीतून या म्हणीचा अर्थ असा आहे अशा प्रकारे म्हणी वापरतात